नमस्कार स तुम्ही सेफस्पीड इ नेट मधून बोलत आहात का मी श्रीकांत जोशी बोलतो आहे नांदेडमधून सर मी वर्क फ्रॉम होम करत होतो आणि माझ्या काही डेली मीटिंग्स असतात आणि त्या मीटिंग्सला मला उपस्थित राहणं गर गरजेचं आहे तर मला माझ्या डेटांचा डे मी जो डेटा वापरतो आहे त्या त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आणि जो काही व्यत्यय येतो आहे तो टाळण्यासाठी मला त्याचा डेटा वापर डेटा युजगेज आपण ज्याला म्हणतो ते तपासायचं आहे तर मी माझे मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो पंच्याण्णव अकरा एकोणऐंशी चौसष्ट एकसष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे तर तुम्ही हा या मोबाईल नंबरवरून जो डेटा वा वापर करण्यात आला आहे तर त्याबद्दल तुम्ही मला माहिती देऊ शकता का आणि हा डे हा डेटाचा वापर मला पडताळणीसाठी मी मी वापरणार आहे तर तुम्ही मला त्याबद्दल कृपया सर्व मा माहिती उपलब्ध करून द्या